होय मी माझ्या घरी एक गोष्टी वाचण्याचं सत्र घेतलेलं आहे कविता वाचनाचं मात्र फारसं घेतलेलं नाही परंतु गोष्टींचं निश्चित घेतलेलं आहे लहान मुलांसाठी केलेलं आहे माझी पत्नी तिच्या क्लासमध्ये हे सत्र घेत असते रोजच च चित्रकलेच्या क्लासध्ये ती काही ना काही गोष्टी मुलांना सांगत असते तिचा अनुभव अतिशय चांगला आहे आणि या लहान मुलांवर त्याचा अतिशय मोठा चांगला परिणाम होतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे लहान मुलांना त्या गोष्टींमध्ये अतिशय रस निर्माण होतो ती तुम्ही र कशी रंगवून सांगता हे माझ्या वडिलांकडे बघून मी शिकलो आणि त्याप्रमाणे प्रसंग डोळ्यासमोर उभं राहील अशा पद्धतीने गोष्टी वाचनाचं होतं गोष्टी सांगण्याचं कथा कथनाचं प्रकार सत्र होतं कवितांचं मात्र फारसं झालेलं नाही फक्त एक सत्र माझ्या मित्राच्या कवितांचं झालेलं होतं त्याने सिनेमातील गाणी आणि स्वतःच्या कविता असं योग्य समारोच समालोचन करून चांगलं सत्र घेतलं होतं